साक्षी आरोटे फोटोग्राफी मी ऋतूजा हांडे बोलते आहे आम्हाला वेडिंग शूट करायचं आहे म्हणजे आम्हाला प्री वेडिंग पण करायचं आणि वेडिंग शूटची पण बुटिंग बुकिंग करायची असं अच्छा ट्वेंटी एट डिसेंबरला ट्वेंटी एट डिसेंबरला हळद आहे आणि ट्वेंटी नाईनला लग्न आहे आणि त्याआधी आम्हाला प्री वेडिंग करायची मग प्री वेडिंगची डेट तुम्ही ॲडजस्ट करा तुमच्या शेड्युलनुसार तसं मग आपण हे करू आणि आणि प्री वेडिंगमध्ये आम्हाला आहे ना म्हणजे थोडंसं नाही का ट्रॅडिशनल शूट करायचं थोडक्यात म्हणजे असं शेतात वगैरे जाऊन असं नाही का बैलगाडी वगैरे असं छान ट्रॅडिशनलमध्ये करायचं आहे तिकडे म्हणजे योनिक वाटला पाहिजेल सगळ्यांना काय तरी डिफरंट करायचं सगळे काय कॉमन करता ना तर डिफरंट शूट करायचं आम्हाला प्री वेडिंगचं

हो चालेल तसं तुम्ही आहे ना आयडिया थोडं डिझाईन करा आणि मग मला सांगा म्हणजे मग कसं आउटफिन आऊटफिट पण अरेंज करायला सगळं हो नाही नाही दोन तीन थिम्सवरती शूट करायचं आहे आम्हाला दुसरं हो आणि कसं वेस्टन लुकमध्ये पण करायचं आहे जे छान वाटेल ते

नाही लोकेशन तसे थोडेफार ठरवलं आहे पण मग तसं तुम्ही सांगाल तसं म्हणजे ज्या लुकला जे लोकेशन सूट करेल तुम्हाला जास्त माहीत आहे ना आमच्यापेक्षा हो तर मग तसं आपण डिसाईड करू कसं करायचं आणि फोटोजची क्वालिटी वगैरे एकदम छान हवी आहे सगळं आणि कसं अच्छा

म्हणजे कसं काय कसं कसं होतं की ना फोटो सपोज जर पोस्ट केले फोटो पोस्ट केल्यावरती ब्लर होतात तर ते ब्लर नाही झाले पाहिजे एकदम क्लिअर क्वालिटी दिसली पाहिजेन व्हिडिओची पण असं लग्नासाठी हळदीसाठी आम्ही ना फर्स्ट ऑफ ऑल पहिलं एंगेजमेंट आहे एंगेजमेंट सा एंगेजमेंटसाठी आहे ना गोल साडी घालणार आहे म्हणजे नाही का असं हो आणि त्याच्यानंतर हळदीसाठी घागरा हे केलेला आहे आणि लग्नाचे पण दोन लुक आहे विधीचा विधीच्या लूकला नऊवारी आहे आणि जो दुसरा लूक आहे त्याला आपली साधी सहावारी साडीच आहे असं हो आणि मुलाचं हो ट्रॅडिशनलमध्येच करायचं आहे आणि जे मेहेंदीचं पण ऐका ना आणि मेहंदीचं पण शूट करायचं आहे तर मेहंदीसाठी वेस्टर्न ड्रेस आहे त्याच्यामध्ये शूट करायचं असं हो चालेल ठीक आहे हो ठीक आहे आणि तुमचं पॅकेज कितीच आहे ठीक आहे चालेल हो बाय